आरोग्य म्हटले की सर्वप्रथम जे वयोवृद्ध माणसे किंवा लोक आहेत तर त्यांचा विचार केला जातो कारण की वाढत्या वयानुसार त्यांना वेगवेगळ्या प्रकारची माहिती त्यांना आरोग्याबद्दल पुरवल्यात येई तर वयोवृद्ध माणसांसाठी इकडे अलीकडच्या काळामध्ये बुलढाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनाथाआश्रम आणि त्यानंतर वयोवृद्ध प्रकारचे मोठमोठाले हॉस्पिटलही तिथे उभारण्यात आलेले आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आरोग्यसेवाही बुलढण्यातील वयोवृद्ध लोकांना व जनतेस पोचवण्यात येत आहेत